काही दिवसापूर्वी मी या परिसरामध्ये नौखा म्हणून राहण्यास आलो आणि आमच्या लहान बाळाला अचानक ताप तापाने फणफणलं तेव्हा मला नवीन असल्यामुळे या भागातील बालरोगतज्ञांची इस्पितळे याची माहिती नव्हती तेव्हा कोणाला विचारावं त्यासाठी मी शोधइंजिनाचा वापर करून बालरुग्णालय शोध शोधली आणि त्यापैकी जे योग्य वाटतं जवळचं असेल अशा कारण बाळाला लवकर इस्पितळात नेणं आवश्यक असल्यामुळे जवळच्या इस्पितळामध्ये मी संपर्क साधला असता माझ्या बाळाला योग्यवेळी उपचार मिळाला त्याबद्दल मला समाधान वाटले